हां मला ऑर्डर द्यायची होती ग्रोसरीज वगैरेची हां तुमच्याकडे आता काय काय आहे हे भेटू शकतं आता कधीपर्यंत डिलेवरी होईल अच्छा तर एक काम करा ना माझ्या घरी आता सध्या आं एक काम करा माझ्या सध्या घरी लग्न आहे तर दहा किलो तांदूळ घ्या स्टीम कोलमचे एकशे साठ हां एकशे साठवाले हां चालेल दुसरेवाले कुठचे आहेत मग अच्छा आता एटी फायवाले द्या आता एटी फायवाले घ्या टीम कोलम हां दहा किलो दहा किलो हां आणि झाडू वगैरे काय आहे का तुमच्याकडे ए सी वगैरे कबड अच्छा मला साधीवाली द्या ना घरातली ते दोन करा हां आणि टी शर्ट वगैरे तुमच्याकडे काय आहे काय वेबसाईट मी आता सध्या चेक केली होती तर वेबसाईटमध्ये दाखवते टी शर्ट वगैरे आहेत तुमच्याकडे टी शर्ट मी तुम्हाला फोटो पाठवतो ते जरा साईज वगैरे पाठवतो तुम्हाला मी तर ते पॅक करा आणि अजून मला अजून काय काय आहे आपलं ए सी वगैरे काय आहे का ए सी आहे अच्छा तर ए सी कुठची आहे अच्छा आणि ही हेय्यर वगैरे नाही आहे का मिट्टवी मिट्टबुशी वगैरे मला एक टनची पाहिजे हायरची ना ती कितीला आहे

अच्छा तर ती एक करा इन्स्टॉलेशन फ्री अच्छा आणि आता ते करा आणि अजून अजून काय घ्यायचं होतं अच्छा आणि फ्रीज तेल तेल लिहा ना तेल लिहा ना सनरिचचा डब बं बरणी ग्या मोठा कॅन कॅन नाही सनरिचच नाही सनरिचच घ्या कॅन सनरिचचा हां मोठा येतो ना दहा लीटरवाला ते दोन करा हां ते दोन करा हां बस झालं एवढंच करा आणि कधीपर्यंत येईल कॅश कॅश

हां चालेल हो चालेल